जेव्हा संगणक लॅपटॉपमध्ये फोनमध्ये समस्या येतात तेव्हा खरंतर अडचण होते कारण नवीन तंत्रज्ञानाची इतकी माहिती नाही आहे आणि तसं मग आसपास सांगणारं जर कोणी असेल तर बरं असतं कारण मुलं आपापल्या उद्योगामध्ये व्यस्त असतात काही वेळेला परगावी असतात परदेशात असतात मग अशा वेळेला काय करायचं जरा प्रश्न पडतो पूर्वी जरा थोडे दिवस वेगळे होते असं वाटते जेव्हा नवीन लॅपटॉप आले होते नवीन संगणक आले होते तर जरा शेजारीपाजारी विचारू शकायचो तिथली सुद्धा उत्साहाने मदतीला यायचे पण आता ते एक जाणवतं की आसपास असं सांगणारं विचारणारं कोणी नसतं मग अशा वेळेला एखादा माहितीतला जर मोबाईल स्टोअर असेल तर मग तिथे जाऊन त्यांना विचारू शकतो आपण आणिक मदतीसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी म्हटलं तर तशी चांगली सेवा केंद्रं उपलब्ध नाही आहेत हे माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे कारण काय होतं की विश्वासार्हता हा सगळ्या ह्याच्यातला मोठा भाग असतो म्हणजे आपण एखाद्या न म रिपेरिंग शॉपमध्ये जर घेऊन गेलो आणि त्यांनी जर विश्वासाने जर तो खरा असेल तर तो आपल्याला सांगू शकतो की नाही तुमचा हा पार्ट गेला हा पार्ट बदला तुम्ही किंवा तुमचा स्क्रीन फक्त बदलला तरीद्धा तुमचा लॅपटॉप चांगला आहे नवीन घ्यायची गरज नाही पण तेच जर तो दुकानदार जर विश्वासार्ह नसेल तर आपल्याला त्यातली काही फारशी माहिती नाही आहे आणि दुकानदार विश्वासार्ह नसेल तर मग एखादा सांगतो मग असं करा तुम आता काही ह्याचं दुरुस्तीचा काही उपयोग नाही आहे इतके हजार रुपये येतील त्यापेक्षा तुम्ही विकून टाका आणि नवीन घ्या मग अशा वेळेला जरा मग शंका येते की तो म्हणतो आहे ते खरं आहे का त्यामुळे जर अशी सरकारने जरी अशी चांगली सेवा केंद्रं उपलब्ध केली तर मग विश्वासाने आम्ही तिथे जाऊ शकतो कारण आजपर्यंत असा अनुभव आहे की जिथे सरकारी यंत्रणा की सरकारने सुरू केलेली जी मदत केंद्रं आहेत तिथे सहसा फसवाफसवी होत नाही जे काय खरं आहे त्याप्रमाणे ते सांगतात म्हणजे नुसता पार्ट बदलून चालणार आहे का नुसता स्क्रीन बदलून चालणार आहे का किंवा हा तुम्ही वि विकून नवीन घेऊ शकता मग नवीन घेताना तुम्ही कोरा घ्यायचा का सेकंड हँड घ्या हे जे सगळे योग्य मार्गदर्शन आहे ते ते व्यवस्थित सांगू शकतात आणि विशेषतः ही अडचण अशी जेव्हा शिकायला परदेशी परदेशी म्हणा किंवा परराज्यातली मुलं जेव्हा येतात तेव्हा इथं ती होस्टेलवर अशी राहिलेली असतात आणि आजकाल लॅपटॉपशिवाय तर काही कामं होत नाहीत सगळं ऑनलाईन फॉम बिम असतात मग अशा मुलांना जर असे सरकारकडून जर अशी विश्वासार्ह सेवा केंद्रं जर मिळाली तर त्या मुलांना ह्याचा खूप जास्त उपयोग होईल आणि उपयोगाबरोबर जे ह्याचे दुरुपयोग असतात ते टाळले जातील असं वाटतं